आपल्या भारत देशाला अनेक उद्योगपती लाभलेले आहेत त्यापैकी मुकेश अंबानी रतन टाटा आणि अडाणी असे उद्योगपती आपल्याला मिळालेले आहे मुकेश अंबानी यांनी आपल्याला जिओ इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आधी थ्रीजी इंटरनेट सेवा असल्यामुळे आपल्याला ही इंटरनेटची जलद गती मिड मिळत नव्हती कुठली फाइल वगैरे डाउनलोड करायची असली की किंवा एखादा पिक्चर डाउनलोड करायचाय किंवा आपल्याला यूट्यूबसुद्धा उघडायचं असलं की खूप नेट लागायचे चॅटिंग वगैरे करायची असली की पण खूप चार्जेस किंवा खूप नेट जायचे पण आता त्या उलट मुकेश अंबानी यांनी फोरजी सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे भारतासाठी त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहे जशी इंटरनेटची आता स्पीट वाढलेली आहे एका क्लिकवर आपण कोणतीही गोष्ट सहजरीत्या लवकर डाउनलोड करू शकतो जसं की एखादा पिक्चर झाला एखादी फाइल पिडिएफ ह्या गोष्टी आपण आता सहज लगेच डाउनलोड करू शकतो दुसरे झाले रतन टाटा सर यांनी आपल्याला वाहतुकीची सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे आधी वाहतुकीमध्ये खूप चढउतार हा राहत होता आता वाहतुकीमध्ये त्यांनी आपल्याला मोटर्स ट्रक्स असे खूप गोष्टी बनवून दिलेले आहेत आणि यामुळे वाहतुकीची सेवा खूप छानरीत्या सुरू आहे दू तिसरे झाले अडाणी कंपनी यांनी फुट साठी आपल्याला खूप कंपन्या बनवलेल्या आहे आणि वीज वीज पण आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे विजेचे पण बरेच कार्य आपल्याला त्यांच्यापासून मिळालेले आहे आणि तुम्हालाही माहीत आहे वीज नसली तर आपण आपली प्रगती अजिबातच होणार नाही आहे त्यामुळे वीज ही खूप अत्यावश्यक झालेली आहे रोजच्या आपल्या लाइफमध्ये आणि शिक्षणसंस्था निघालेल्या आहेत खूप आणि त्यामुळे रिसर्च सेंटर पण तयार झालेले आहे त्या रिसर्च सेंटरमध्ये अनेक नवीन नवीन शोध लागले जात आहेत नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहे त्यामुळे आपल्या भारत देशाची प्रगती होत आहे आणि या या अनेक वर्षांमधे आपल्याला हे असे अनेक बदल घडून आलेले दिसत आहेत